भारताकडे आज लक्षणीय आव्हान म्हणजे स्त्री रक्षण आणि स्त्री रक्षणासाठी शासन हे खूप चांगल्या प्रकारे मदत करत आहे त्याच त्यामध्ये ब महिलांसाठी बचत गट गृहउद्योग याप्रमाणे खूप काही सुविधा शासनानी उपलब्ध करून दिलेल्या आहे त्याचप्रमाणे स्त्रियांना स्वतःच स्वतःचा गृहउद्योग निर्माण करून स्वतःसाठी रोजगार निर्माण करून दुसऱ्या स्त्रियांनासुद्धा रोजगार निर्माण करून देण्यासाठी त्यांना सक्षम बनवलेले आहे त्याचप्रमाणे बँकेकडेसुद्धा त्यांना सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत अर्धे व अर्धे त्यांना कर्ज भरून परतफेड करून अर्धेच अर्ध्या कर्जामध्ये त्यांना त्यांचा गृहउद्योग सुरू करता येते त्याचप्रमाणे स्त्रियांना वाहतुकी साधनामध्येसुद्धा खूपच सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे ज जसे की स्त्रियांना ये जा करण्याकरिता अर्धे टिकीट प्र प्रवासामध्ये खूप सगळ्या सुविधा तसेच त्यांचं संरक्षणासाठी ठिकठिकाणी डेपोमध्ये पोलिस प्रोटेक्शन ठेवलेले आहे तसेच स्त्रियांना प्रत्येक ठिकाणी प्रोटेक्शनसाठी स्र स्त्रियांना पो पोलिस प्रोटेक्शन दिलेले आहे ज्या ठिकाणी स्त्री एकटी पडेल त्या ठिकाणासाठी फ्री टोल क्रमांकसुद्धा व शासनानी निर्माण करून दिलेला आहे अशा प्रकारेस शासन स्त्रियांकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष देत आहे